हां मी समीरा प्रभू बोलते आहे मला एक दहा ते बारा माणसांसाठी जेवण ऑर्डर करायचं होतं तर मला सांगू शकाल का की पंजाबी डिशेशची कॉन्टेटी साधारण एक कोणती पण डिश असेल तर ती किती जणांना पुरू शकेल असं हां पनीरमध्ये एक दोन डिश सांगा आणि एक ग्रीन ग्रेवी असं असं सांगा अच्छा अच्छा ओके हां मग ठीक आहे मग पनीर मख्खनवला आहे तर ते तीन द्या आणि मग तीनही असं ग्रीन ग्रेवी यलो ग्रेवी असं कोणती आहे का तुमच्याकडे अच्छा कोकोनट स्पेशल आहे का मग ठीक आहे मग त्या पण दोन डिश अॅड करा आणि मला सांगा नान मागवायचे असतील तर नाही थांबा अजून डिश अॅड करा त्यामध्ये एक लहान छोट्या मुलांसाठी पण आहे एक दोन मुलं छोटी पण आहेत तर त्यांच्यासाठी असं पनीर मख्खनवला म्हणजे जे स्वीट मध्ये येईल अशा एक दोन डिश कं अॅड करा आणि हे करा मग चायनीजमध्ये काय आहे मंच्युरियन वगैरे ठीक आहे मग गोबी मंच्युरियन द्या दोन ओक्के ठीक आहे मग आता नानमध्ये मला सांगा एका नानमध्ये साधारण किती हे येतात पार्ट येतील म्हणजे दोन मग व्यक्तींना पुरू शकतो का एक नान हां ठीक आहे मग एक दहा नान द्या हां आणि हे काय आहे राईसमध्ये काय आहे ओके मग हे द्या दोन व्हेज बिर्याणी द्या आणि एक दाल खिचडी द्या आणि एक पुलाव द्या हां ठीक आहे याच नाही नाही नको स्टार्टर नको डायरेकच हे द्या फक्त मंच्युरियन सांगितले आहेत ना तेवढे पुरेशे आहेत हां आणि फ्रेंच फ्राईज द्या एक हां हां ठीक आहे आणि आता तुमचं बिल आहे ते तुम्हाला कसं कॅशमध्ये करायला लागेल की गुगल पे चालेल अॅडवान्स द्यायला लागेल लागेल का ठीक आहे किती होत आहे टोटल बघा अच्छा तर मग टोटल सांगा आणि माझा हा नंबर घ्या लिहून चौऱ्याण्णव वीस सातशे चाळीस आठशे पासष्ट हा नंबर आहे माझा मला मेसेज करा किंवा तुमचा स्कॅन कोड पाठवा या नंबरला मी तुम्हाला अॅडवान्स पे करते ओके आणि साधारण किती वेळ लागेल माझा अॅड्रेस आहे समाधान कॉलनी बजाज शोरूमच्या मागे सांगेडेवाडी कुडाळ ओके मग याचे डिलिवरी चार्जेस आहेत का ठीक आहे हां ठीक आहे मग मला किती वेळ लागेल साधारण पोचण्यासाठी जेवण एक तास लागेल ठीक आहे जसं जेवढ्या लवकर तुम्हा शक्य होईल तेवढ्या लवकर मला पाठवण्याचा जरा प्रयत्न करा हो हो मला तुम्ही स्कॅन पाटं स्कॅन कोड पाठवा मी तुम्हाला गुगल पे करते ओके ठीक आहे थॅंक्यू